स्टेडियम म्हणजे जर क्रीडागारामध्ये भरवल्या जाणाऱ्या स्थानिक किंवा कोणत्या असतात तर स्टेडियममध्ये क्रिकेट क्रिकेटमध्ये मैदानी व त्याच्या असतात तसेच क्रिकेटमध्ये होणाऱ्या स्पर्धा किंवा मैदाने चांगल्या प्रकारची असतात व त्या स्टेडियममध्ये प्रत्येक कामगार त्यांची चाचणी करून चांगल्या प्रकारे कशा व्हाव्यात कधी येतात तर क्रिकेट सामना असेल जर उद्या भ भारत पाकिस्तान जर सामना असेल तर आ आधीच तिकीट बुकिंग करून ठेवतात आणि जर दुसऱ्या दिवशीच जर अडीच वाजता मॅचेस चालू असेल तर आधीच अकरा अकरा वाजता बाहेर पडतात व ते फुल होतात आणि कोणकोणत्या स्पर्धा म्हणजे जर क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर चांगला क्रिकेट खेळ अस्तित्वात आली आहे जर चांगले देशो देशाचे टीम असेल तर ऑस्ट्रेलिया न्यूजीलँड वेस्ट इंडीज अजून काही अफगानीस्तान दक्षिण आफ्रिका आणि आपला भारत असे टीम येता येतात व त्यांनी जर उद्या जर पाकिस्तानचा मॅच लागली तर प्रेक्षक असंख्य प्रेक्षकाचा म्हणजे बसायला पण जागा नसते आणि जर भारताची बॅटिंग किंवा बॉलिंग भ प्रचंड प्रेक्षक असतो प्रत्येक स्टेडियममध्ये हा भारताच आणि खूप ऑडियन्स असते धन्यवाद